भारताला सर्वात सुंदर अशी कलेची संस्कृती लाभलेली आहे आपली पूर्वीचे राजवाडे बघितले अजिंठा वेरूळ बघितलं ताजमहाल बघितलं आपल्या पूर्वजनांकडे काहीच साहित्य उपलब्ध नसताना अग इतकी सुंदर कलेचं नॉलेज त्यांना होतं इतकी सुंदर भरभराट त्यांनी केली आणि ही आत्तापर्यंत चालू आहे पण सर्व जगामध्ये त्याचं प्रतिनिधित्व सगळ्यात जगात आपली भारतीय कला वाढली पाहिजे कलेचे नमुने सर्वजणांनी आपल्याकडे बघायला आले पाहिजे त्यासाठी आपण पर्यटनस्थळं तर आपल्याकडे आहेच पण तिथे बाहेरचे पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठी जाहिरात करणं तर गरजेचं आहे आणि परंतु अलीकडच्या वर्षात अलीकडच्या वर्षात काय झालं आहे तर कलेच्या क्षेत्रातील जसे फोटो काढून घेतले की डिजिटल प्रभावामुळे सगळे जागच्या जागी तिथे बघू घेतात आणि त्या कलेपर्यंत पोहोचले जात नाहीत लोक पण फोटोत बघणं किंवा फोटो काढून पाठून बघणं फोनवर बघणं व्हॉट्सअपला बघणं ह्याच्यात अजिबात आनंद नाही आहे जर खरी बघणं खरी आहेत त्या कलेमध्ये जर खरं बघायचं असेल तर समोरून बघणं गरजेचं आहे फोटोत वेगळं दिसतं आणि प्रत्यक्षात वेगळा असतो तो त्यामुळे प्रत्यक्ष बघितल्यावर कळच कळेल की भारतीय कला किती प्रभावी आहे आणि ह्या कलेमुळेच मराठी सृष्टीवर पण किंवा मराठी चित्रपटसृष्टी म्हणा किंवा मराठी रंगभूमी म्हणा यावरसुद्धा परिणाम झाला आहे हे कलाकारसुद्धा तो वारसा दिवसेंदिवस चालत राहिलेला वारसा हा थोडासा कमी पडल्यासारखा वाटतो आपलं पुणंसुद्धा एक माहेरघर आहे अगदी कलेचंसुद्धा ज्ञानाचं आहे कलेचं आहे पण एवढ्या वर्षामध्ये त्यावर परिणाम झाल्याचे दिसते आहे पण मग आपणच त्याची जाहिरात केली पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे मॉक पॉलिसी मॉक पॉलिसी पण झाली पाहिजे एकाकडून दुसरीकडं ते गेलं पाहिजे की खरंच भारतीय कला कि्ती समृद्ध आहे भारतीय संस्कृती किती समृद्ध आहे तिचं सर्वांना आकलन झालं पाहिजे पहिल्यांदा भारतातील सर्वांनीच त्याचं आकलन केलं पाहिजे तेव्हाच आपण त्याबद्दल माहिती घेऊन मग दुसऱ्यांना सांगितली गेली पाहिजे